हां बोल ना हो मी छान आहे तू हां आणखी काय मग काय मग कसं चाललं आहे कॉलेज वगैरे हो माझं पण छान चालू आहे तर आज माझ्यासोबत शॉपिंगला येशील का तू हां तर काय नाही थोडे कुर्तीज वगैरे असं घ्यायच्या आहेत आणि असंही हां

हां मग आपण आज संध्याकाळी वगैरे जाऊयात हां मी आता बघेन ना टॉप्स किंवा कुर्ती जीन्स वगैरे हे हां हां कोणते हां कोणते घ्यायचे ते समजतच नाही तो एक मेन प्रश्न खूप आता हां आता खूप हां आता हां आता खूप जास्त व्हरायटीज आल्या आहेत सो आणि त्यामुळं त्याचं सगळा ट्रेंड चालू असतो हां शॉर्ट्स आहेत अता हां हो जिन्स पण खूप वेगळे आले आहेत आणि कुर्तीजची पण आता ट्रेंड चालू आहे सो म्हटलं की कुर्तीज वगैरे घ्याव्यात

कुर्तीज हां हां हो कुर्तीजमध्ये पण खूप प्रकार आहेत आणि थोडी साडी शॉपिंग वगैरे पण करायला पाहिजे साड्यांचा पण आता ट्रेंड चालू आहे सध्याला हां थोडंसं यूज कमी झाला आहे त्याचा हॅलो हां हां तर हां असेच घालतात आणि थोडी ज्वेलरी पण घ्यायची आहे ज्वेलरीमध्ये पण आता खूप ट्रेंड चालू आहे ज्वेलरीज आता मग ते पर्ल ज्वेलरी आली आहे ते खूप ज्वेलरी इमिटेशन ज्वेलरी सगळ्या आता सगळ्या यूज करत आहेत सो आपण शॉपिंगला बघूयात एका ठिकाणी जाऊयात म्हणजे असं बघूयात आपण हां आता क्रॉप टॉप्स आहेत परंतु तर कुर्तीचा आता खूप ट्रेंड चालू आहे त्यामुळं कुर्तीजमध्ये खूप डिझाईन्स चालू आहेत सो मग कुर्तीज वगैरे किंवा शॉर्ट कुर्तीज लाँग कुर्तीज ह्याचा खूप ट्रेंड चालू आहे आता सध्याला हो हो ठीक आहे चालेल